मी पैसे वाचवण्यासाठी मोस्टली सेविंग्सच करते खर्च कमी आणि सेविंग्स जास्त ह्यावर भर देते शिवाय नेहमी अंगाला सवय लागावी किंवा पुढच्या ह्याच्यासाठी कायम एक सवय चांगली असावी त्यामुळे मी आर डी ओपन करायचं करते जेव्हापासून मला पहिली नोकरी लागली तेव्हापासून मी आर डी ओपन केली आहे सुरवातीला छोटी अमाऊंट होते जसं जेवढं मी वाचवू शकतो त्यानुसार होती जेणेकरून एक रक्कम दर महिन्याला बाजूला राहत राहते जर अकाउंटमध्ये पैसे असले की कसं ते इथे लागले तिथे लागले करून खर्च होतात पण आर डी रिकरिंग अकाऊंट एक असलं तर दर महिन्याच्या महिन्याला तिकडे पैसे साठत राहतात दुसरं म्हणजे इन्वेस्टमेंट्स करून ठेवलेले आहेत जिरोदा डीमॅट अकाऊंट काढलेलं आहे त्याच्यावर मला जसं जमेल तेव्हा तसं आणि जेव्हा जमेल किंवा जितके जमेल एक दोन एक दोन असे शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत जे आता नाही पण भविष्यात मला उपयोगी पडतील यानुस या विचाराने मी घेतलेले आहेत त्याच्यात मी ट्रेडिंग नाही करत फक्त लाँगटम इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत तो एक पर्याय झाला अजून ह्याच्या सोशल मीडियावर फॉलो करायचं झालं म्हटलं तर सी ए रचना रानडे म्हणून एक मॅडम आहेत त्यांचे व्हिडिओज मी खूप पाहते त्या खूप सुंदर आणि सोप्या भाषेत इन्वेस्टमेंट म्हणजे काय किंवा क एस आय पी काय असतं आहे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा पैसे कसे साठवावे आज जग इथे आहे उद्या भविष्यात काय असेल जगा जग किंवा भविष्यात पैशाची गरज कशी भासेल का केवढी भासेल ह्याचा अंदाज कसा यावा हे सगळं सांगतात सो मी त्यांना फॉलो करते आणि नॉर्मली स्व अगदीच मित्रमंडळी घरचे आईबाबा जास्त करून बाबांना विचारते मी आणि आता ऑफिसमध्ये असल्यामुळे आजूबाजूची लोकांकडूनही बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात की हे हेच्यात इन्वेस्ट करावं का त्याच्यात करावं किंवा ती लोकं काय काय गोष्टींचा अवलंब करतात पैसे वाचवण्यासाठी किंवा सेवि इन्वेस्टमेंट्स कशात करतात ह्यासाठी त्यामुळे एकंदरीत सगळीकडून जितकी मिळते तितकी माहिती घेऊन ठेवते आणि शेवटी मला जे पटतं ते मी थोड्या थोड्या प्रमाणात राबवत असते